बाईक ही स्पीडमध्येे चांगली असलेली पाहिजे त्याचं इंजिन चांगलं असलं पाहिजे त्याची टायर त्याचं कन्स्ट्रक्शन त्याची शेप ही बाईक मध्ये खूप व्यवस्थिस असल्या अस व्यवती व्यवस्थित आ आ असलं पाहिजे तरच ती बाईक रेसिंगसाठी चांगली असते तर रेसिंगसाठी सगळ्यात या काळात सगळ्यात फास्ट गाडी म्हणल्यावर निंजा यच टू आय त्याची स्पीड चारशे किलोमीटर प्रति घंटा आहे ती चारशे किलोमीटर प्रति घंट्याची रफ्तारनं पळते त्याचं इंजिन खूप जास्त सी सी चं आहे त्याची टायर वाईड आहेत मोठे आहेत त्याचं पिकअप जास्त आहे पिकअप ही खूप मेन गोष्ट आहे पिकअप जास्त असल्याने पहिल्या दुसऱ्या गेयरवर गाडी फास्ट जाऊ शकते दुसऱ्यांपेक्षा समोर राहू शकते व गाडीचं इंजिन इंजिन मजबूत असल्याने गाडी खराब होत नाही जळत नाही गाडी पिकअप छान धरते अशा खूप काही गोष्टी आहेत व गाडीचं हँनडल हँन्डल स्ट्राँग असलं पाहिजे हँन्डल जर स्ट्राँग नसलं तर बाईक ॲक्सिडेंट होऊ शकतं टायर मोडू शकतं जास्त वेगाच्या जास्त तीनशे किलोमीटरच्या स्पीडनं गाडीचं ॲक्सिडेंस होऊ शकतं यामुळे बाईक ही खूप स्ट्राँग असली पाहिजे आणि निंजा येच टू आर ही बाईक माझा खूप आवडीची आहे आणि ही बाईक खूप स्ट्राँग आहे खूप फास्टेस्ट कार आहे